हो मला काल्पनिक लिहायला आवडते कारण की काल्पनिक लिखाणाच्या माध्यमातून आपण कोणत्याही वि व्यक्तीसोबत बोलू शकतो किंवा त्याची मत मांडू मांडू शकतो मी ते लेखन कुठं प्रकाशित करीत नाही परंतु त्या लेख मी जे काल्पनिक लिहिते त्यातून मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद मिळतो एखादी व्यक्ती जिला मी क माझ्या कल्पनेत मानून मी तिच्यासोबत बोलते आहे आणि ते लिहिते की त्याचे विचार काय असतील माझे विचार काय असतील अशी सुंदर अशी एक गोष्ट तयार करून मी लिहिते त्याचप्रमाणे जे काही इतिहासात घडून गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांना मी माझ्या कल्पनेत मांडते आणि ते असते तर ते कसे बोलले असते आजच्या समस आजच्या समाजावर काही ज्या आज समस्या चालू आहे त्यांच्यावरती कसे बोलले असते हे मी माझ्या मनात आणून त्याची कल्पना करून लिहिते आणि ते लिहिण्यात एक अतिशय वेगळंच सुख आहे आणि त्या सुख त्या सुखाला दुसरा पर्यायच नाही आणि अशा कल्पनेच्या माध्यमातूनच मी वेगवेगळ्या प्रकार चे कॅरेक्टर तयार केले आहेत खूप लोकं येऊन मला काल्पनिक लोकं मिळून येऊन मला भेटतात आणि मी पण त्यांच्यासोबत खूप गप्पा मारते खूप गप्पा रंगवते अशी काल्पनिक माझी एक दुनिया आहे आणि सांगायचं झालं माझे आवडते लेखक हे शिवाजी सावंत आहे ते एक कादंबी कादंबरीकार आहेत त्यांनी छावा मृत्युंजय अशा सा अशा जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि त्यांच्या लिखाणाबाबत काय सांगावं अगदी त्या छाव्याचा एक एक शब्द वाचताना छत्रपती संभाजी महाराज कोण होते ते समजतं अंगावर शहारे येणारे असे प्रसंग त्यांनी त्यात लिहिलेले आहे अगदी ते वाचताना तो चित्र समोर होत असं वाटत नाही तर आपण स्वतः त्या प्रसंगामध्ये आहोत असं वाटतं त्यांच्या लिखाणाला अगदी तोडच नाही त्या लिखाणातून माणसाला सत्य घटना तर कर कळतेच त्याचबरोबर अगदी माणूस हरपून जातं ते ह्याच विश्वामध्ये जातं अगदी आपण स्वतः त्या प्रसंगात आहोत असे आपल्याला भान होतं आणि त्यामुळे मला त्यांचं लेखन खूप आवडतं आणि त्यांच्याकडून मी खूप गोष्टी शिकलेल्या आहे की लिखाण कसं असावा व्यक्तीला आपल्या एखाद्या व्यक्तीला आपल्यात गुंतवून कसं घ्यायचं त्याला त्या लिखाणाची आवड कशी निर्माण करायची ह्या सर्व गोष्टी मी त्यांच्याकडून शिकले